रेखचित्रातली गोष्ट अशी आहे की आता काय मुलांना आवडते काही मुलांना आवडत नाही पण बऱ्याचशा मुलांना रेखचित्रातली गोष्ट आवडती का आपण समजा एक चित्र काढलं जंगलाचं काढलं तिथं नदी काढली डोंगर काढलं घर काढलं लोकं काढले तर तिथे लेख मुलांना सांगायला सोपं जाते की बवा हा एक जागा आहे हा एक गाव आहे इथं असा जंगल आहे जंगलात म्हणजे जंगली जानवर वगैरे खूप आहेत लोकंही नदी क्रॉस करून तिकडे जातात दिवसभर शे जंगलामध्ये काम करतात किवा शेती नंतर घरी वापस येतात ही रेखचित्र म्हणजे ही आवश्यक म्हणजे रिलेटीवर भाग असतात चित्रे निघते त्याच्यावर हे मुलांना फार आवडते